राजकारणी अनेक व्यक्तीने एकत्रितपणे एकत्रितरित्या निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे प्रत्येक राष्ट्रामध्ये सत्ता मिळवण्यासाठी व देश चालवण्यासाठी अनेक नेते निर्णय घेतात व जे काम करतात करतात असे नेते आणि जे राजकीय नेत्याबद्दल बोलायचं म्हटलं तर म मला मोदीबद्दल बोलावसं वाटते आणि लोकशाही म्हणून भारताच्या लोकशाही म्हणून मला एवढंच वाटते की जे मोदीनी आता जे निर्णय घेतलेले आहेत जे लोकांबद्दल भ्रष्टाचाराबद्दल जे निर्णय घेतलेले आहेत ते खूप चुकीचे घेतलेले आहेत त्यांच्याबद्दल म्हणजे असं वाटते की जी जी एस टी लावलेली आहेत लोकांवर आणि जे संविधान बदलवण्याचे जे त्यांचे प्रयत्न सुरू आहे ते मला त्यांचं बिलकुल आवडलेलं नाही आहे आणि काही गोष्टी खूप चांगल्या पण आहे जसं की आता लोकांना लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे आणि जे न विधवांना पैसे सुरू केलेले आहेत त्याच्याबद्दल पण मला ते आवडलेलं आहे आणि जे लोकांना जसं राहण्याकरिता घरा घर नाही आहे ते घराची सुविधा उपलब्ध करून देत आहेत ते मग ते पण मला खूप आवडलेलं आहे जर मला भेटायची संधी मिळाली तर मी त्यांना एवढंच म्हणू इच्छिते की जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगाराची संधी मिळवून द्यावी